मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्ती राहिली पाहिजे शरीरामध्ये त्याच्यासाठी ज्या लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करायची आहे तर आमच्या परिसरातल्या लोकांना जे क्रीडाक्षेत्र आहे त्यांच्याकडून खूप साऱ्या अशा गोष्टी शिकल्या पाहिजे ते कसे खेळतात कायकाय करतात त्यांची प्रॅक्टिस कायकाय राहाते ते सर्व शिकले पाहिजे न ते त्याच्यानंतर इकडे आपल्या लेकरांना फक्त तेवढ्याच नाही तर जे लोकं आहे त्यांला त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे त्यांना शिकवला पाहिजे अजून जे सण वगैरे येतात त्या सनामध्ये जेव्हा लोक बाहेर जातात तेव्हा ते काही वस्तीमध्ये असे आपल्या रांगेमध्ये अशे एक सोसायटीमध्ये मिळून त्यांना ते खेळ खेळले पाहिजे